अकोला जिल्ह्यामध्ये लोकप्रिय असलेले सामान्य पारंपरिक पदार्थ ज आहे जसे पुरणपोळी आहे रोडगे आहे आणि बदाम हलवा हे अशा गोष्टी खूपच इथे फेमस आहे रोडगे हे खूप जुन्या काळापासून इथे प्रचलित झालेले आहेत एका शेतामध्ये जाऊन आपण इथे अशी पद्धत आहे की एखाद्या शेतामध्ये जाऊन हे रोडगे केला वातात मोठा खड्डा करून जे कणकेपासून गोड्या बनवलेले असतात ते त्याच्यामध्ये भाजले जातात आणि त्याच्या सवस स्पेशल आलू वांग्याची भाजी आणि साधं जे वरण असते हे त्याच्यासोबत बनवल्याच जाते हे त्याची स्पेशालिटीच आहे रोडग्याची आणि पुरणपोळी तर ही तर अकोला जिल्ह्याची शानच आहे गोड पदार्थामध्ये पुरणपोळीला हा मान असतोच ही पण डाळीपासून आणि साखर मिक्स करून बनवली जाते आणि बदाम हलवा हा तर खूपच फेमस आहे अकोल्यामध्ये बदामचा हलवा पण जर आपल्याला खायचा असेल तर आपण जे गांधी रोड आहे तिथे मोहम्मद अली रोड आहे किवा जे वैभव रेस्टाँरंट वगैरे आहे तुकाराम चौकामध्ये तिथे आपल्याला या वस्तू चाखायला मिळू शकतात